हां आकांक्षा बोल अच्छा हो नक्की सांगते ना तुला आपल्या इथे काय म्हणतात फेमस फूड बरेच आहे म्हणजे स्वीट डिश तुला बनवायची आहे की जरा स्पायसी वगैरे कारण स्पायसी आपल्याकडे बरं तुला काही पदार्थ म्हणजे असे सुचत आहेत का म्हणजे त्याच्यावरती मी तुला सांगू शकेन हो नक्कीच काही नाही काय ग इझी आहे गं काय करायचं माहिती आहे त्याला काय ते पा अळूची पानं असतात ना ती छान स्वच्छ धुवून घ्यायची छान पुसून घ्यायची कोरडी आणि एक वेगळं याचं बेसन याचं एक बॅटर तयार करायचं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तिखट हळद त्यानंतर थोडासा ओवा घालायचा म्हणजे त्याचा जरासा टेस्ट येतो आणि खाय आपण बेकिंग सोडा टाकू शकतो त्याच्यात थोडंसं म्हणजे त्याला असं ते छान फुलतं आणि त्या पानांवरती नीट व्यवस्थित असं लावून घ्यायचं एका पानावरती आधी आणि मग त्याच्यावरती परत दुसरं एक अळूचं पान ठेवायचं आणि ते रोल करायचं आणि ते रोल केलं की मग छान तसेच ते जे रोल्स असतात ना ते एका छान भांड्यामध्ये गरम उकळी उकळलेलं पाणी ठेवायचं त्याच्यावरती छान जाळी एखादी जाळीची जे काय असतं ना जाळीदार वगैरे की ज्याने वाफ व्यवस्थित वाफावलं जाईल तर अशा याच्यात अशा भांड्यामध्ये ते ठेवायचं वाफेवरती साधारण पंधरा ते वीस मिनटात होऊन जातं ते ते वाफाव वाफावलं की मग नंतर त्याचे छान हे करायचं असे रोल ते रोल्स असतात ना त्याचे अ असे गोल गोल त्याचे हे करायचं ते कापून घ्यायचे हो हं आणि मग त्याला मोहरीमध्ये वगैरे किंवा थोडासा कढीपत्ता हिरवी मिरची घालून असं तू फोडणी घालू शकते

आणि अजून काही गोडामध्ये आपल्या इथे पुरणपोळी आहे त्यांना काय खायचं आहे म्हणजे तुला काय बनवायची इच्छा आहे त्यांच्यासाठी अच्छा पुरणपोळी तर आधी आपण पूरण शिजवून घेतो ना हां आधी पुरण शिजवून घ्यायचं आणि नंतर मग आपण एन जरासं ते घट्ट वगैरे असेल तर ते आपण पोळीमध्ये भरून त्याचं पोळी लाटतो

चालेल ओके ठीक ठीक आहे बाय